तसं तर मी म्हणजे माझा घरातल्या उपायांवर एवढा पण विश्वास नाही आहे पण आपल्याला जर काही म्हणजे कमी दुखापत झाली असेल तर घरगुती एकवेळ ठीक आहे पण तर तर म्हणजे बरंच होत नसेल तर मग आपण डॉक्टरांजवळ जाणं म्हणजे खूप आवश्यक आहे तर माझा असा विश्वास आहे की आपण म्हणजे डॉक्टरांजवळ जाणं खूप महत्वाचं आहे एखाद्या गोष्टीवर कारण त्यांना जेवढं ज्ञान असतं तेवढं आपल्याला असेलच असं नाही आहे काही गोष्टींबाबत ठीक आहे छोटी गोष्ट आहे जी बरीच होऊ शकते डॉक्टरां कडे जाण्याची आवश्यकता नाही आहे तर मग ठीक आहे पण एखादी जर गोष्ट मोठी असेल किंवा तिच्यामुळे आपल्याला फ्यूचरमध्ये काही कॉम्प्लिकेशन होऊ इ म्हणजे भविष्यात जर काही त्याच्यामुळे आपल्याला धोका असेल तर मग आपल्याला डॉक्टरकडे जाणं खूप महत्वाचं आहे आणि मल माझा विश्वास आहे की डॉक्टरकडे जाणं आपल्याला घरगुती उपायापेक्षा ठीक आहे मी केलेला म्हणजे घरगुती उपाय असा केलेला आहे पण मी नंतर मग डॉक्टरजवळ गेलेली आणि त्यामध्ये मला दाढ दुखत होती तर मला खूप जणानी असं सांगितलं की पेरूची पानं चावून खा त्याच्यानंतर जास्त वेळा ब्रश कर किंवा मीठ मीठ घालून ब्रश कर तर म्हणजे माझा एवढा आजार असा माईल्ड होता पण म्हणजे मी सांगण्यावरून असं केलेलं होतं म्हणजे तो एक माझ्यासाठी श स्मॉल इन्सिडन्स होता तर त्यामध्ये मी हे म्हणजे माझा एक अनुभव तुम्हाला सांगते थँक्यू